स्वैंपाकाला लागणारी वस्तू माझ्याकडे पूर्ण आहे गॅस आहे पोळपाट आहे पोळ्या लाटायला कोपर आहे कणिक भिजवायला पोळी शेकायला तवा आहे त्याच्यानंतर कढई आहे भाजी करायला मिक्सरसुद्धा आहे मसाले काढायला त्याच्यानंतर